आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नृत्य आपल्याला घरबसल्या टी व्हीवर किंवा फोनवर यूट्यूबद्वारे आरामात आणि सोयीस्करपणे पाहता येते मी स्वतः पाहते असं यूट्यूबवरचं जे चॅनल आहे ते म्हणजे इंडियन रागा इंडियन रागा हे असं चॅनल आहे जे भारतातल्या कलांना यूट्यूबवर सादर करण्याचा वाव देते ज्या भारतातल्या पारंपरिक कला आहेत ते नृत्य असो अथवा संगीत इंडियन रागा अशा नृत्य आणि संगीताचे व्हिडिओ सतत यूट्यूब चॅनलवर टाकत असते इंडियन रागा हे फक्त यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज टाकत नाहीत तर ते भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत शिकवतात देखील ऑनलाईन पद्धतीने जे व्हिडिओज इंडियन रागा यूट्यूबवर टाकत असते त्यात पारंपरिक नृत्य दाखवतात भरतनाट्यम कथक मणिपुरी कुचीपुडी मोहिनीअट्टम इत्यादी विविध पारंपरिक भारतीय नृत्यांना ते यूट्यूब चॅनलवर दाखवत असतात त्यांनी दाखवलेले व्हिडिओज त्यांनी टाकलेले व्हिडिओज यूट्यूब चॅनलवरचे अतिशय छान असतात आणि पारंपरिक नृत्यांना धरून असतात इंडियन रागा पारंपरितिक पारंपरिकतेसोबतच नाविन्य देखील देते आपल्या शास्त्रीय पारंपरिक नृत्याला धरूनच ते विविध प्रयोग करत असतात विविध परदेशी गाणी घेऊन त्याच्यावर शास्त्रीय नृत्य बसवून ते अनेक व्हिडिओज टाकत असतात अशा रीतीने दोन संस्कृतींचा मेळ करणं आत्ताच्या घडीला खूपच आवश्यक आहे आणि त्यामुळेच आपल्या कला पुढे टिकतील वाढतील आणि जगभरात अनेक लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचं संवर्धन होईल त्यांच्या नृत्यातून जे पारंपरिक गोष्टी ते दाखवतात तेही अतिशय चांगलं असतं आणि शास्त्रशुद्ध देखील असतं